हालो पूनम बोलत आहे का हां मला असे कोविडची लस घ्यायची होती तर यवत् म्हणजे आपल्या इथे कोणते कोणते सेंटर आहे मला कोविशिल घ्यायची आहे आणि माझ्या मुलाची कार्बोवॅक्स आहे हां हो म्हणजे फॅमिलीमध्ये फस्ट डोस झालेला आहे सर्वांचा तर सेकंड डो घ्यायचा आहे हो ठीक आहे ना कुठल्या पी एस टीला यायचं बरं मला आठवडी बाजार जवळ पडेल हां आण च आण माझ्या फॅमिलीमध्ये हॅलो माझ्या फॅमिलीमध्ये पण ज माझ्या सासूबाई वगैरे आहे ना ते पण त्यांचा सेकंड डोस झालेला आहे आं तर त्यांना मग ते बूस्टर डोस किती महिन्यानं भेटेल हां कोवॅक्सिन घेतलं आहे त्यांनी हां किती महिन्यानी आणि कोविशिलचा

अन् कार्बोवॅक्सचं कसं आहे मग हो का बरं ठीक आहे माझा हाच नंबर आहे तुम्ही सेव करजा आणि मला कॉल करा प्लीज आ मग मी उद्या जाते हां ठीक आहे मग